मी माझे फोटो हा जसं माझ्या मोबाइलमध्येच काढत असतो पण इडिट करण्यासाठी मी पिकआर्ट हा ॲप्स वापरतो पिकआर्टमध्ये कसं कीस प पुर फंक्शन कसं अपडेट असतात त्याच्यामध्ये फु फोटो एडिट बॅक बॅकचं बा बॅकग्राऊंड वगैरे हे करणं आप करणं आपल्याला सोपं जातं त्याच्यामुळं मी पिकआर्ट हा ॲप्स वापरतो त्याच्यामध्ये माझे फोटो आणि तसंच विडियो इडिटिंग करण्यासाठी मी बाकी सॉप्टवेअर म्हणजे तसं विडिओ आहे क्लाइम मॅस्टर ओगरे हे भरपूर असे दोन तीन ॲप्स आहे हे मी आता यूज करतो त्याच्यामध्ये कसं माझे फोटो तसं तर मी जास्त करून कॅमेरामध्ये आपले बाहेर डी एस एल आरमध्ये पण फोटो काढलेले आहेत तसे मी इ ती इडित करण्यासाठी त्याचाही वापर पिकआर्टमध्येच करत असतो त्याच्यामध्ये कसं क्रॉप फोटो हा क्रॉप करण्यासाठी जास्त सोयीस्कर जातं बॅकग्राऊंड एडिट करण्यासाठी श आपले स्कीन कलर वगैरे हा चिन करण्यासाठी बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी चांगलं उत्कृष्ट आणि असा असरदार म्हणजे मजेदार हा ॲप्स आहे पिकआर्ट